उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यामध्ये विविध महाविद्यालयं उपलब्ध आहे जिथून ते मेडिकल फील्डमध्येही जाऊ शकते किंवा मग आर्ट फील्डमध्ये जाऊ शकते किंवा इंजिनिरिंग झालं किंवा अशा विविध महाविद्यालये उपलब्ध आहे जसं की सावंगी मेघे वर्धा जिथे एक दत्ता मेघे कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे त्यानंतर आपल्या वर्धा जिल्ह्यामध्येच एक आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय आहे जिथे फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे जसं वेगवेगळ्या स्टेटचे लोक येते सोबतच फक्त स्टेटची नाही तर वेगवेगळ्या कंट्रीमधूनही लोक हिंदी विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असते हिंदी विश्वविद्यालयामध्ये वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहे जसं भाषा झाले राजनीती झाली आणि तिथे जी शिक्षण उपलब्ध आहे ती फक्त हिंदी भाषामध्येच आहे पण सोबतच तिथे जसं फ्रेंच स्पॅनिश जापनीज चायनीज वगैरे अशा भरपूर भाषा ही शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय या युनिवर्सिटीमध्ये मिळत असते